हॅलो हां बोला काही नाही काय चाललं आहे

हां बरोबर बरोबर मग पंधरा ऑगसला

हां गेस वगैरे कोण ठरवले का हॅलो हां बोला

नाही तुम्ही ठरवा बाकी मग बाकीची तयारी काय करायची ते ठरवता येईल हां चालेल हां चालेल

हां डिश ठेवायची का मुलांना काही स्नॅक्स हां हां हां आणि हां आणि मुलांचे काय कार्यक्रम असं काही ठरवायचं आहे का छोटेसे कार्यक्रम मुलांचे हां चालेल चालेल

चालेल हां पण मग त्याची तयारी ग्राउंडवर मग पाऊस आहे पावसाळा आहे त्याच्यासाठी काय सोय

हां हां हां बरोबर फक्त ते पावसासाठीच वाटतं इनडोरच करायला पाहिजे आणि प्रमुख पाहुणे म्हणजे भाषण वगैरे सुद्धा मग इनडोरच केलं पाहिजे जर पाऊस आला तर झेंडावंदन झाल्यावर

हां स्टेज आहे का तिथं स्टेज ठेवावं लाग हां म्हणजे ती सगळी व्यवस्था बघावी लागेल माइक स्पीकर लाईट

बरं चालेल अच्छा बाय